आपण जर एकदम योग्य पद्धतीने योगा केली तर आपल्याला त्याचा खूप फायदा होऊ शकतो आणि ते जर आपण चुकीच्या थोडं जरी आपण च चुकीचं काही योगामध्ये केलं तर आपल्याला त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आपलं म्हणजे त्याच्यात खूप नुकसान होऊ शकतं कारण योगा ही खूप हे आहे महत्त्वाचं आहे आपल्या लाईफमध्ये ते जर एकदम योग्य पद्धतीने केल्या आपल्याला खूप म्हणजे खूप फायदे होऊ शकतात खूप जास्त अत्यंत फायदे होऊ शकतात ज्याच्याने आपल्याला म्हणजे सगळं मेडिकलच आपलं बंद होईल असे फायदे आपली संपत्ती खूप चांगली होऊ शकते आणि थोडं पण त्याच्यात चुकीचं असं काही केलं म्हणजे जसं की योगा म्हणजे एखादा व्यायाम चुकीचा केला किंवा व्यायाम केल्यानंतर काही भस्कन खाऊ खाल्लं किंवा खाल्ल्यानंतर व्यायाम केला तर आपल्या त्याचे कितीच घाण परिणाम दिसून येते हे तुम्ही सांग सांगू शकता जसं की हात पाय दुखणे एखादा तिसराच रोग होणे होणे असं सो आपण योग्य पद्धतीनीच केला पाहिजे आणि नसेल मग तर आपण त्याचे क्लासेस लावले पाहिजे नाही तर मग यूट्यूब गुगल हे सगळं आहे आपण त्याच्यावर पाहुन हे करू शकतो मग तर आपण चुकीच्या पद्धतीने केलं नाही पाहिजे योग्य पद्धतच ही ठीक आहे